तसं पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील मुख्य रोजगार म्हंजे शेती आणि मच्छी कारण लोकं त्यांची उदरनिर्वाह हे मच्छीवरती आणि शेतीवरतीच अवलंबून असते स्वयंरोजगार पहायला गेला तर ते मच्छीतून आणि शेतीतूनच म मिळवतात आणि नोकरी खासगी करायची बोललं तर आठ तास राब राब राबायचे आणि तरी पण हवे तेवढे पैसे भेटत नाही आणि दिवसाचे आठ तासही पहायला गेलं तर वाया जातात म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जर रोजगार मिळवण्याचे साधन असेल तर ती शेती आणि मच्छी आहे